मला नाणी कलेक्ट करण्याची कलेक्ट करण्याचा छंद आहे आणि तेच कलेक्ट करण्यासाठी माझ्या मी त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी मी जास्त तर इंटरनेटच्या सहाय्याने करतो तसे मला कोणत्या नाण्याबद्दल किंवा नोटबद्दल माहिती जाणून घ्यायची असते तर मी तो गुगलला विचारतो तिथे त्यांची किंमत काय असेल ते विचारतो ते किती रेअर आहे ते तिथे सर्च करतो त्याच्या व्यतिरिक्त माझ्या इकडे एक नाणं विकणाऱ्याचे दुकान आहे ज्याच्यामध्ये इतिहासातले जेवढे प्रकारचे नाणे मिळतात जेवढे प्रकारचे नोट उपलब्ध आहेत पूर्ण जगातले त्याच्याकडे कलेक्शन राहतो तर त्याच्याकडेही त्याच्याकडून मी त्याचा सल्ला घेतो त्याच्यातून त्यांना काही विचारतो